मला झाडे लावायला खूप आवडते मी माझ्या घरी माझ्या घरी फुलांचे झाडं लावले जास्वंदाचे चक्रीचे आणि रंगीतरंगीत जास्वंद पण आहे आणि फळांचे पण झाडं आहे जांबाचं वगैरे जांब हिवाळ्यात लागत असते पेरू खायला चांगलं वाटते हिवाळ्यात आणि वेली लावता कोहळीचे वेल वालाचे शेंगाचे वेल कोहळीचे उपयोग बोंड करण्यासाठी होतो बोंडं केल्या जाते आणि हिवाळत ते वालाच्या शेंगा पण येतात ते भाजी केल्यासाठी वापरल्या जातात वालाच्या शेंगा आणि ते